हॅलो हा हॅलो बोला हो हो अमनदीप हॉटेल आहे बोला हो मी प्राची जगताप बोलत आहे हॉटेलची ओनर आहे मी बोला काय म्हणता हा हा बोला

हां हां हां हो काय हां हां

हो काय रूम मग हां हां हां हां सांगते ना मी आमच्या इकडे हॉटेल वगैरे व्यवस्था आहे तुम्हाला राहण्याकरिता हा तर तुम्ही त्याची खाण्यापिण्यासाठी खाण्यापिण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही वेजिटेरिअन आहे की नॉन वेजिटेरिअन आहे हा तर मग आहे ना आमच्याकडे व्हे व्हेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी इथे मिळतात खाण्यासाठी जसं की पालक पनीरची भाजी पराठे वगैरे आणि स्ट्रीट फूडमध्ये जर म्हटलं तर तिथे तुम्हाला आमच्याकडे सामोसा पाणीपुरी भेळ भेळ वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला खायला मिळू शकतात इथे पुरणपोळी वगैरे हॉटेलमध्ये जे पण आपण ऑर्डर केली ते इथे आपल्याला मिळून जाते असा खाण्यापिण्याचा काही ह प्रॉब्लेम नाही आहे इथे हां हा वातावरण आता सध्या तर उन्हाळा आहे त्यामुळे ऊन खूप तापत आहे इथे पण आमचं हॉटेल ए सी आहे त्यामुळे तुम्हाला काही उन्हाचा प्रॉब्लेम होणार नाही आहे आणि खाण्यापिण्यासाठी आमच्या हॉटेलच्या थोडासा लेफ्ट लेफ्ट साईडला तुम्ही आतमध्ये गेले की तिथेच एक स्ट्रीट फूडच्या ज्या गाड्या असतात लागलेल्या तिच्यावर तुम्हाला सामोसा वगैरे पाणीपुरी ह्या सगळ्याच गोष्टी खाण्यासाठी कमी दरात मिळून जातील मॅडम तर तुम्ही अजून इथं विशेष म्हणजे महाराष्ट्रात रोटके वगैरे किंवा मग जे बिट्ट्या वगैरे असतात हे पण तुम्हाला जरा स्पेशल ऑर्डर करून तुम्ही हॉटेलमध्ये जर दिली तर तुम्हाला ते बोलवून बनवून देतात ते बहुतेक पैसे जास्त पे करावे लागतात हो हो स्पेशल हो हो स्पेशल द्यावा लागतं हा पेमेंट थोडी जास्त लागते पण खाण्यासाठी खूप चांगलं ते बनवून देतात तुम्हाला त्यामुळं तुम्ही बिंदासपणे इथे येऊ शकतात मॅम

बरं बरं ठीक आहे मग हो हो ठीक आहे हो हो ठीक आहे मग ठीक आहे मॅम